जर एखाद्याला माझा एखादा खाद्यपदार्थ आवडला तर मी म्हणजे त्याच्या हिश्य म्हणजे त्याला जर वेळ असेल तर ते त्याने जर माझ्या घरी येऊनच खाल्लं तर त्याला लगेच किचनमध्ये ते कसं बनवायचं कोणकोणतं साहित्य वापरायचं ते सांगतो किंवा मग तो फोनवर विचारतो मग फोनवर विचारतो किंवा विचारते मग फोनवर मी सांगतो की आधी हे करा ते करा हे वापरा हे एवढं टाका तेवढं टाका आणि फोनवरच मी त्यांना ती पाककृती शिकवतो पण असं जास्त वेळा नाही झालं आहे दोनतीन वेळा झालेलं आहे तेव्हा मी अशा प्रकारे त्यांना शिकवलं आहे